हॅल्लो जुई जुई ट्रॅवल्स एजन्सी हो मी स्नेहा बोलतेय सुरतवरून मला महाराष्ट्राला फिरायला यायचं होतं मला महाराष्ट्राचा इतिहास आणि कल्चर जाणून घ्यायचं आहे तर मग तुम्ही मला काही गाईट कराल का प्लीज अमी चार लोकांची फॅमिली येतो आहे

हो हो पूर्ण मआराश हां मला पूर्ण एतिहासिक गोष्ट जागेंमए जायचं आहे मला कल्चर जाणून घ्यायचं आहे महाराष्ट्राबद्दलचं काय होतं महाराष्ट्रात एवढे सगळे ऐतिहासिक गोष्टी ऐकल्या आहेत मी म्हणून

हो हो हो बरं आणि ट्रॅवलिंग मला अजून एक प्रश्न आहे ट्रॅवलिंग तुमच्याकडे इन्क्लूड असते की फ् आम्ही फक्त गाईड थ्रू म्हणजे आम्ही गाईट आणि आमची ट्रॅवलिंग असेल आमची गाडी असं असेल हे आणि पर डे किती असणार मग बरं आणि आणि ट्रॅवलनी ओक्के आणि ट्रॅवल एक्स्पेन्स वगैरे फूड वगैरे इन्क्ल्यूड करून सर्व काही ते फक्त सुरतवरून महाराष्ट्रात येण्यासाठी आणि बाकीचं लाईक आम्हाला फिरायचंय ते सर्व चालेल मी तुम्हाला ह्या नंबरवर एकदा मेसेज करते तुम्हा तुमच्याकडे जे काही ब्रॉऊचर टाईप जे काही असतील तो तुम्ही मला प्लीस पाठवा मी एकदा ते चेक करते मग मी तुम्हाला परत कॉन्टॅक्ट करते ओक्के चालेल थँक्यू